स्वयंपाक करताना तसं बघितलं गेलं तर सर्वच प्रकारची भांडी जसे ॲलिमिनिअमचे जास्त करून स्टीलची भांडी वापरली जातात काही भांडी तांब्या पितळ्याची पण असतात काही मला तर का मातीच्या मडक्यामध्ये पण आपण जे जेवण बनवतो ते पण भरपूर चविष्ट लागतं तर काही प्रमाणामध्ये मातीपासून बनलेली भांडे पण वापरतो प विशिष्ट प्रकारची भांडी म्हटलं तर आपण तवा वापरतो किंवा गंज वापरतो किंवा चमचे वगैरे तर आलेच आहेत पळी असते तर पळी वापरावी लागते म्हणजे ते प्रत्येकाची गरज आहे ना आता डोसा बनवायसाठी डोसा तवा एक वेगळा भेटतो पॅन भेटतो तो वापरला जातो इडली बनवण्यासाठी इडलीचं एक विशिष्ट प्रकारचं भाडं मिळतं तसंच आहे किंवा थालीपीठ बनवण्यासाठी पण एक वेगळं ब्रॉन्झचं भांडं भेटतं ते वापरतो तर जशी गरज आहे त्याप्रकारे ते ते स्वयंपाक करताना तशी भांडी आम्ही वापरतो